हॅलो एकनाथ ट्रॅव्हल एजन्स एकनाथ ट्रॅव्हल एजन्सीवालेशी बोलणं होत आहे का माझं गुड आफ्टरनून मॅम मला ट्रॅव्हलिंगबद्दल विचारायचं होतं ॲक्च्युली मला देवदर्शनासाठी गाडी बुक करायची होती तर तुमच्या ट्रॅव्हल एजन्सीचा नंबर मला मिळाला तर त्याच्यावर आता मी कॉल केलं त्याच्यासाठीच तुम्हाला कॉल केला की गणपतीपुळेसाठी जर तुमच्याकडून ट्रॅव्हल एजन्सीकडून मिळाली गाडी तर बरी होईल आणि किती खर्च लागेल हां बोला सिक्स सीटरची वगैरे चालेल आम्हाला एवढी मोठी पण नको आहे सिक्स सीटरपर्यंत ठीक आहे त्याचा बजेट काय असेल आम्ही पाचजण आहोत ओके ओ ओके ओके ओके ओके ओके आणि हा जो दोन दिवसाचा आहे तो तुम्ही तीस हजाराचा बोलला पण ह्याच्यामध्ये रा खा राहण्याची खाण्यापिण्याची सोय तुमच्याकडूनच असनार आहे की आम्हाला त्याचा खर्च वेगळा करावा लागणार आहे ओके ओके आणि ह्याच्यामध्ये अजून तुमच्याकडे ओके तुमच्याकडे अजून काही प्लॅन आहेत का म्हणजे अजून देहू आळंदी किंवा पंढरपूर किंवा पाली वगैरे असे कुठले गणपती ओके तर या पूर्णचं पॅकेज किती होत असेल काय अंदाजे मला सांगू शकता पन्नासपर्यंत जाईल ओके आणि पूर्ण देवदर्शनाचे किती घेतात तुमच्याकडे आणि खाण्यापिण्याचा खर्च वगैरे कसा असतो तुमचा ओके जर पूर्ण पॅकेज घेतला तर त्याच्यामध्ये खाणंपिणं तुमच्या ह्याच्यातच येतं ओके आणि मग तो पॅकेज कितीपर्यंत जातो आणि किती दिवसाचा येतो ओके आणि पन्नास हजार रुपये बजेट आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते पूर्ण देवस्थान म्हणजे सगळीकडचे देवस्थान दाखवता की असे कुठले मधले असे असतात ओके ओके तर मग हे बुकिंग कधीपर्यंत करू शकतो आम्ही आणि तुम्हाला

आणि ह्या ह्याचा जो ॲडव्हान्स असतो तो कसा द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला एकत्र पन्नास हजार अगोदरच द्यायचे आहेत की थोडे थोडे करून दिले चालतील तुम्हाला पूर्ण पे करावं लागतं ओके ओके मग हे पे कधीपर्यंत करू शकतो ओके उद्यापर्यंत करू शकतो ओके सर तुम्हाला जीपे तुमचा नंबर असेल ना मला तीन तारखेनंतर जायचं आहे तर मग मी आता तुम्हाला जीपे कर उद्या जीपे करते तुम्हाला सर थँक्यू ओके थँक्यू ओके सर धन्यवाद सर